ग्रामीण आणि शहरी भागात वाटते आजार होत आहेत जसे की डेंगू मलेरिया टायफॉईड कावीळ या आजारां च्या मागे मेन कारण हे प्रदूषित पाणी हवा खाद्यपदार्थ असू शकतं आणि याबद्दल यापासून लांब राहायचं असेल तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे